माझं नाव शरयू शशिकांत जोशी आहे मी नांदेडला राहत आहे मी मा व्यंकटेश्वर नगरपाशी राहत आहे मारुतीच्या मंदिराच्या जवळ मला गच्चीवर डेकोरेशन बगीचा करायला खूप आवडते आहे त्याच्यासाठी मी आंब्याचे झाडे लिंबाचे झा लिंबुलांचे झाडे चिंचचं झाड अशा प्रकारे अनेक झाडे लावलेले आहे डेकोरेशनचे पण झाडे लावलेले आहे खाली माझी जागा कमी असल्यामुळे मी गच्चीवरच छान डेकोरेशन केलेलं आहे जेणेकरुन मला खूप प्रसन्नता वावरते आणि खूप छानही वाटते वातावरण आणि आपल्या आरोग्यासाठी पण चांगले आहे त्याच्यासाठी खूप छान छान असे वाटते काय मी ते येतात पण माकडे येतात काही आंबे पडतात ते करतात धोंडे फेकतात माझी लेकरं जाऊन वर खेळतात त्याच्या त्यांना चढायला खूप आवडते अशा प्रकारे खूप छान छान झाडे लावलेली आहे आणि त्या आंब्यापासून पण छान काही वस्तू पण आपण बनवू शकतो किंवा पदार्थ बनवू शकतो अशा प्रकारे झाडांच्या योग्यता लावल्याने वातावरण शुद्धी मस्त भेटते आणि प्रकृती आपली चांगली वाटते किंवा त्याप्रकारे आपण व्यायाम पण वरती जाऊन करू शकतो अजून झेंडूचे झाड पण लावले गुलाबाची झाडं कमळाच्या फुलांची पण झाडे लावले तुळस लावली मनी प्लांट लावला विड्याच्या पानांची वेल लावली